जर का आपण ट्रेकिंग करणार असाल तर त्यामध्ये सुरुवातीला शारीरिक व मानसिक ही खूपच मोठी आव्हाने असतात आपल्यासमोर माझ्यामध्ये तर खूपच छान बदल घडत गेले आहेत टेकिंगबद्दल शारीरिक तुम्ही तंदुरुस्त राहू शकता पण काही काही वेळेला असे प्रसंग ट्रेकमध्ये जाणवतात की तिथं तुमची मानसिकता खूपच सदृढ असणे गरजेचे असते एखादा डिफिकल्ट पॉईंट आला तर तिथं तुम्ही घाबरून न जाता त्यामध्ये तुमचे मानसिक खच्चीकरण न होता तिथं धाडसाने तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेणे गरजेचे असते व तो फास्टमध्ये घ्याव्या लागतो नाहीतर एखादी घटना दुर्घटना घडू शकते त्यामध्ये त्यामुळे मानसिकदुश तुम्ही खूपच सदृढ असणे हे एक मोठे आव्हान असते ते हळूहळू तुमचे सुरुवातीला छोटे छोट्या ट्रेक करून त्यानंतर तुम्ही एखाद्या मग मोठ्या किंवा अवघड अशा ट्रेकसाठी नियोजन करू शकता छोटे छोटे ट्रेक काढताना तुमच्या लक्षात येतच व त्यातनं तुमची घडण होत असते मानसिकदृष्ट्या व शारीरिकदृष्ट्या ह्या गोष्टी खूपच गरजेच्या असतात तुमचा तंदुरुस्त असणे रोजच्या रोज सराव असणे त्यामध्ये व्यायाम असणे त्याशिवाय तुम्ही ट्रेक करू शकत नाही त्याकरता च तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या दहा वीस किलोमीटर अंतरावरच्या छोटे डोंगर किंवा चालण्याचे सुद्धा ट्रेक असतात छोटे छोटे ते पहिल्यांदा करावे लागतील त्यानंतर तुम्ही त्यासाठी लागणारा आहार घ्यावा लागेल त्या आहारासोबतच तुम्हाला खूप गरजेचं म्हणजे मानसिक स्टेबल असणं गरजेचं आहे त्यानंतर वेळ देणे गरजेचं आहे आठवड्यातून एखादा ट्रेक करावाच जेणेकरून तुमची तब्येत चांगली राहील त्याचबरोबर मानसिकता तुमची चांगली राहण्यासाठी वेळोवेळी वेळोवेळी खूपच छान असा ट्रेक होत असतात एखाद्या मोठ्या ट्रेकला जाण्यापूर्वी त्याची यूटूबवरून तुम्ही माहिती घेणे खूप गरजेचे आहे आणि अशी माहिती घेत घेतच तुम्ही चांगले ट्रेकर्स होऊ शकता ट्रेकिंग करताना क्लाइम्पिंग काय काय वेळेला असतं तिथं खूपच धाडस दाखवा लागतं त्याचबरोबर तुम्हाला सोबत तुमचे जे सोबत मित्र असतात त्यांच्याकडून सुद्धा गाईडलाईन घेणे गरजेचे आहे त्याचबरोबर ज्या ट्रेकसाठी तुम्ही जाणार आहात आता सध्या आपण गड किल्ल्यांवरती जास्त करून ट्रेकिंगसाठी जात असतो त्या गड किल्ल्यांची पूर्ण माहिती घेणे गरजेचं आहे एखाद्या प्रसंगी आपण अडचणीत सापडलो तर तिथे कोणत्या प्रकारची मदत आपणाला मिळू शकते त्यासाठी आपण काय करावं लागेल ह्या सर्व गोष्टींची पूर्वकल्पना असणे गरजेचे आहे त्या सर्व गोष्टींची आम्ही अनुभव घेतलेला आहे त्यानंतर एक खूपच छान असा ट्रेकर्स सध्या मी तयार झालेलो आहे त्यामध्ये माझ्यात खूपच चांगले बदल घडलेले आहेत ट्रेकिंगची आवड निर्माण झाली आमचा ग्रुप आहे त्या ग्रुपद्वारेच आमचं ट्रेकिंग असतं नेहमी आणि त्यांची ट्रेकची आवड असल्यामुळे बाकीच्या गोष्टी बाकीच्या गोष्टीची बाकी जी कामं रोजच्या रुटीनची असतात ती खूप छानपणे आपल्याला हाताळता येतात अशा प्रकारे खूप छान बदल होतो सर्वांनी ट्रेकिंग करणे गरजेचे आहे मी तर खूप छान ट्रेकर तयार झालेलो आहे तरी सर्वानी ट्रेकिंग करावे माझ्या तर खूपच छान रोजच्या जीवनात बदल झालेला आहे